कोण बोलताय बोला आमच्या कॉलेजमध्ये बोला ना कोणत्या फील्डमध्ये करायचं आहे आमचं ते आर्ट आहे कॉमर्स आहे सायन्स आहे तुम्हाला कशात करायची आहे ॲडमिशन सायन्समध्ये करायचं आहे दहावीत किती पर्सेंट होते तुम्हाला अच्छा आणि दहावीमध्ये स्टेट बोर्ड सी बी एस सी मराठी काय होतं तुमचं मराठी होतं अच्छा कुठल्या स्कूलमधून केलं आहे तुम्ही दहावी वसंत नाईक शाळा अच्छा कुठल्या आहात तुम्ही प्रॉपर वर्धेची आहे अच्छा ठीक आहे तुम्हाला काय नाही दहावीची मार्कशीट लागणार दहावीची लिविंग लागणार डी दहावीचा डिप्लोमा लागणार कास्ट सर्टिफिकेट लागणार डोमेशियल लागणार नॅशनॅलिटी लागणार आणि कास्ट वॅलिडिटी लागणार तुम्ही कुठल्या कास्टचे आहेत अच्छा ठीक आहे कास्ट वॅलिडिटी बनली नसेल तर बनवून घ्यायची कास्ट वॅलिडिटी कारण की समोरून तुम्हाला लागू शकते बारावीनंतर तुम्ही नर्सिंग करू शकता नर्सिंगमध्ये पण बरेच स्कोप आहे आजकाल आणि बारावीमध्ये जर तुम्हाला नीट वगैरे करायचं असेल तर त्याचं तुम्हाला ट्युशनमध्ये वगैरे असते ते क्लासेस लावू शकता तुम्ही असं काही नाही आहे नर्सिंग करू शकता आय आय टी आहे इंजिनियरिंग आहे बरेच काही करू शकता तुम्ही जर सायन्स घेतला तर तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात जाऊ शकता असं काही नाही आहे जर तुम्ही कॉमर्स घेत असाल तर कॉमर्समध्ये मग तुम्हाला म्हणजे बँकिंग कंपणीमध्ये वगैरे तुम्ही जॉब करू शकता जसं की बँकिंग झालं आणि बरंच काही आहे आणि आर्ट म्हटलं की तुम्ही लॉयलचं वगैरे इकडचं तिकडचं प्रोफेशन करू शकता अजून काही माहिती हवी आहे तुला ठीके आहे मग